मोठे सर्वात पहिले भिजू घालून ठेवायचे त्यानंतर एका कापडमध्ये बांधायचे त्याला कोंबेपर्यंत कोंब आल्यानंतर त्याला एका बाउलमध्ये घ्यायचे बाउलमध्ये घेतल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने दोन किंवा तीन पाण्याने धुऊन टाकायचे धुतल्यानंतर पुन्हा एका बाउलमध्ये काळायचे त्यानंतर गॅस गॅस लावायचा गॅसवर गंज ठेवायचा गंजात तेल टाकायचं मोहरी टाकायची जिरं टाकायचं कांदा टाकायचा जिरं टमाटर टाकायचं टमाटर टाकल्यानंतर त्यामध्ये आपण जर आपल्याला तिखट पाहिजे असेल तर त्यात चटणी टाकायची हळद टाकायचं मीठ टाकायचं मसालासुद्धा टाकायचा आणि त्यानंतर मोट टाकायची त्यानंतर त्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय झालं पाहिजे असा त्याला होऊ द्यायचा आणि नंतर शूवरून सांबार टाकायचा